प्रथमच चित्र काढताना लोक सहसा प्रमाणबद्धता न पाळणे मूलभूत आकारांकडे दुर्लक्ष करणे शेडिंग योग्य प्रकारे न करणे रेषा अतिशय कठीण किंवा फिकट ठेवणे आणि संयम गमावणे यासारख्या चुका करतात या चुका टाळण्यासाठी सरळ रेषा व मूलभूत आकारांपासून सुरूवात करावी हलक्या हाताने रेखाटन करावे आणि प्रकाश सावलीचे निरीक्षण करून छायांकन सुधारावे सरावाची गरज आणि चांगला चित्रकार होण्यासाठी एक ठराविक वेळ असते एक चांगला चित्रकार होण्यासाठी नियमित सराव अत्यंत महत्त्वाचा असतो मूलभूत कौशल्यांसाठी काही महिने लागतात तर उकृष्ट उत्कृष्ट चित्रकार होण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षे सततचा सराव आणि निरीक्षण गरजेचे असते या सर्व गोष्टी केल्यानंतर एक चांगला चित्रकार होण्यास मदत आपल्याला होऊ शकते असे मला वाटते